हं स्वयपाक हा करणे माझी एक हॉबी आहे आणि मला स्वयंपाक करायला फार आवडतो त्यामुळे मी स्वयंपाक करताना वेळ घालू शकते आणि मी दि दो दिवस दिवस पूर्ण स्वयंपाकात काम घरी काम करत असते स्वयंपाक करते दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण मला हे फार आवडतं जेवण करायला त्यामुळे मी स्वयंपाकाला वेळ देऊ शकते आणि स्वयंपाक हा म्हणजे मला करायला पण आवडतो आणि दुसऱ्यांना जेवू घालायला पण आवडतो त्यामुळे मी जास्त लक्ष माझं स्वयंपाकाचे स्वयंपाक करण्यामध्ये असतं दुसरी गोष्ट मी जास्त पदार्थ बनवते त्यामुळे मला सर्वात पदार्थ मला एकदम कठीण जाणारा पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी हा एकदम वेळ घालवतो पुरणपोळी म्हणजे एवढा वेळ घालवतो की पूर्ण त्याचा पूर्ण दिवस त्यामध्ये जातो पहिलं म्हणजे डाळ ती साफ करायची मग धुवायची मग कुक्करला लावा पाण्यात दोन जशी आपण डाळ घेऊ तसं कुकरला लावतो आणि ती क डाळ शिजल्यानंतर मग आपण ती डाळ काढायची त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं मग ते घाटायची मग ते पूर्ण गा मिक्सरमधून काढून डाळ मग ते गुळ कापायचं गुळ एक साईडला ठेऊन मग ते कढई ठेवा त्याच्यामध्ये तूप टाकून ते हालवत राहायचं आणि ते पुरण घट्ट झाल्यानंतर पीठ मळून लागतं आणि त्याच्यानंतर ती पुरणपोळी तयार होते आणि ती पुरणपोळी करायला एवढा वेळ जातो ना पण लग खायला एवढी सुंदर लागते पण त्याच् वेळ फार घेते ती पुरणपोळी त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये बेस्ट म्हणजे पुरणपोळीच ही वेळ खाते बाकी कुठला पदार्थ एवढा कठीन नाही की पण पुरणपोळी सुंदर केली की सुंदरही होते आणि छानही होते म्हणून पुरणपोळीलाच जास्त वेळ लागतो आणि ती पुरणपोळी करतानाच मला वेळ लागतो